आम्ही इतक्यातच होळी हा सण साजरा केला कारण की जो होळी आहे तसं तर तो मार्च महिन्यामध्येच येतो आणि या या सणाला साजरं म्हणजे अशा प्रकारे केलं की जे सकाळी सकाळी सर्व लहान बाळं किंवा सोसायटीतली सगळे माणसं वगैरे आले होते आणि सगळ्यांनी एका दुसऱ्याना जे गुलाल आहेत तर ते रंग वगैरे लावला होता आणि सर्वांनी म्हणजे पाव पावसाळ्यासारखंच पाणी वगैरे टाकून पाईपानी सगळ्यांनी अंघोळ केली त्यानंतर डीजे वगैरे लावला आणि तसंच जे जे की होळीमध्ये भांग वगैरे पितात लोक मठ्ठा सर्वाधिक जास्त पिणारा जाणारा पदार्थ आणि तसंच मग त्यानंतर जेवणासाठी जेवणासाठी मग खूप चांगले चांगले पदार्थ कारण की होळीचा सण आणि त्यातही मग सगळ्या सगळ्यांना सुट्टी कामावर तर तसंच आम्ही हा सण साजरा केला एका दुसऱ्यांना रंग लावून खूप सारे फोटो घेऊन